हॅलो हां आप आ आपण कोण बोलत आहे हो हो तुम्ही बरोबर ऐकलेलं अच्छा बोला ना अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां तुम्ही कुठे याच्या आधी डान्स क्लास वगैरे लावलेला किंवा कसं काय केलं आहे अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां हां हां हां अच्छा आ अच्छा अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला एक बेसिक डान्स शिकायचं मतलब म्हणजे शिकायचं आहे असं तुमचं म्हणणं आहे अच्छा पण तुम्हाला तुमचं डान्स डान्स टायमिंग कोणता म्हणजे कोणता फॉम असा शिकायचा स्पेसिफिक कोणचा स्टा डान्स फा पाच ते सहा अच्छा आणि असं स्पेसिफिक कोणचा असा डान्स फॉम असा शिकायचा नाही तुम्हाला बेसिक जसं म्हणजे ग डान्स वगैरे करता आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे ओके ओके ओके ओके अच्छा अच्छा ओके डान्स ओके ओ दुसरं का अच्छा ठीक आहे ना मग ठीक आहे तुम्हाला जर शिकायचं आहे तर मग माझी क्लास मी बागला घेते मी ॲड्रेस तुम्हाला व्हॉट्सअप करेल तुम्ही माझ्या इकडे येऊन थोडंसं म्हणजे म्हणजे बोललं तर मी फीज वगैरे पण सांगेल आणि म्हणजे जसं आता आप हो हो हो अच्छा अच्छा अच्छा नाही नाही तसं नाही म्हणजे तुम्ही माझा माझ्याकडे डान्स लावलं तर मग असं काही होणार नाही तुम्हाला डान्स नक्की येणार ठीक आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही एकदा या माझ्या इकडे माझ्या डान्स क्लासला मग आपण बोलूया समोरचं जे काही बोलणं आहे ते ठीक आहे ओके वेलकम वेलकम मग या मग तुम्ही